मला फुलायची झाडं खूप प्रमाणात आवडत असते त्यामुळे मी पहिले सुरुवातीला गुलाबाची फु झाडं विकत घेऊन ते घरी आणून कुंडीमध्ये सर्वप्रथम थोडी माती टाकून त्यामध्ये ते झाडं गुलाबाचे झाडं फसवून त्यामध्ये थोडी पुन्हा माती टाकून त्यानंतर पाणी टाकत असते त्यानंतर पाणी टाकल्याच्यानंतर त्यांना थोडे ऊन वगैरे देऊन ऊन वगैरे देत असते त्या तसेच शेवंतीची पण झाडं मी त्याचप्रकारे लावत असते आणि हर प्रकारचे झाडं मी घरी लावत असते आणि फळांचे पण झाडं मी खाली मैदानामध्ये लावत असते ते ते मैदानामध्ये असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे लागत असते आणि कुंडीतले झाडं कसे थोडे कमी प्रमाणात वाढत असते त्याला फुलं वगैरे लागत असते आणि फळांची झाडं मै खाली मैदानामध्ये राहिल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची उंची वाढवून त्यांना फळं वगैरे चांगल्या प्रकारे लागत असते आणि त्यानंतर मग शेतामध्ये जशी आपण सोयाबीनची पेरणी करत असते तेव्हा सर्वप्रथम आम्ही पाणी आल्याच्यानंतर न शेतामध्ये गेल्यावर बाया बाया नाही का स् वटे बांधून त्यामध्ये सोयाबीन घेऊन सोयाबीन पेरत असते सरती लावून राहत असते त्यां त्यामध्ये सोयाबीन पेरून ते जमिनीमध्ये टाकत असते त्यानंतर काही दिवसांनी त्याला स सलपेट वगैरे टाकत असते त्यानंतर सलपेट टाकल्याच्यानंतर त्या काही दिवसांनी पुन्हा एकवीस दिवसांनी फवारणी करत असते फवारणी झाल्याच्यानंतर का त्यांची उगम क्षमता चांगली राहत असते